तरुणपणी म्हणजे प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला वाढदिवस साजरा करणं हा एक प्रकारचा सणच आम्ही सम सगळे मित्र मैत्रिणी समजायचो कधी रात्री बारा वाजता कुणाच्याही घरी जाऊन त्याला उठवून बड्डे साजरे करायचे त्याच्यानंतर कुणाच्याही घरी काहीही प्रसंग असेल चांगला किंवा वाईट तर प्रत्येकाला धाऊन जाणं त्यावेळेस आमच्या सर्व मित्रांमध्ये भिनलेलं होतं आता वयोमानाप्रमाणे म्हणजे बरेच मित्र इकडे तिकडे पांगलेले आहेत मित्र मैत्रिणी हा मध्ये एक माथेरानची सहल केलेली गेट टु गेदर केलेला पण त्याच्या व्यतिरिक्त आजकाल आता भेटणं भरपूर कमी आहे जवळपासचे जे एक दोन मित्र आहेत त्यांच्याकडेच जाणं होतं पण असा वाढदिवस वगैरे आजकाल जास्त लक्षात राहत नाही किंवा कोणी साजरे पण करत नाहीत त्यांच्या घरचे पण तेवढं हे नसतं फक्त आम्ही मित्र वगैरे बाहेर भेटून एखादा वडा पाव खाणं किंवा चहा पिणं अशीच पार्टी होते पण जेव्हा जेव्हा आम्ही सर्व मित्र वगैरे भेटतो तेव्हा एक दुसऱ्यांची जी परिस्थिती आहे ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा काही वाईट होतं आहे का कुणाला काही मदत पाहिजे का याबद्दल विचारपूस करतो आणि एकमेकांची काळजी घेतो